आपण जेव्हा एखाद्या भाषेमध्ये काहीही जरी वाचत असेल समजा एखादं पुस्तक वाचतो आहे आपण आणि ते पुस्तक वाचताना आपल्याला त्या भाषेचं पूर्णत ज्ञान पाहिजे जर आपल्याला त्या भाषे विषयी पूर्ण ज्ञान असेल तर आपण जे वाचतो आहे ते आपल्याला पूर्णपणे नीट समजेल किंवा त्या भाष म्हणजे त्या पुस्तकात काय दिलं आहे हे आपल्याला पूर्ण नीट समजेल आणि आपल्याला त्याच्यात चुकीचं काय बरोबर काय हे ही समजेल पण जर एखाद्या भाषेचं आपल्याला ज्ञानच नसेल तर मग आपण वाचतो आहे आणि वाचल्यानंतर आपण जर एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या शब्दाचा वाक्याचा जर अर्थ चुकीचा घेतला आणि चुकीच्या पद्धतीने आपण त्याचा अर्थ काढला तर मग त्या वाचण्याचाही काही उपयोग नाही आणि ते जे आपण वेगळे अर्थ काढलेले असतात त्याचाही काही उपयोग नसतो आणि उगाच त्या शब्दांचा किंवा त्या भाषेचा अपमान होतो तर मग पहिले कधीपण आपण जी पण गोष्ट वाचतो आहे जी पण भाषा वाचतो आहे सपोज मराठी आहे हिंदी आहे इंग्रजी आहे ह्या ज्या भाषा आपण वाचतो आहे ना त्या भाषेचं पहिले आपण ज्ञान असलं पाहिजे आणि ज्ञान असल्यावर आपण ती भाषा जेव्हा वाचतो किंवा ज्या ज्या भाषेत आपण वाचतो त्या भाषेचा आपल्याला अर्थ त्या भाषेतील शब्दांचा अर्थ आपल्याला पूर्णत समजतो आणि ते समजणं हे आपलं वाचन असतं आणि जर आपल्याला काही समजतच नाही आहे त्या भाषेविषयी किंवा त्या शब्दांविषयी आणि आपण वाचतो आहे त्या वाचण्याचाही काही उपयोग नसतो आणि आपण फक्त वाचतो आहे वाचतो आहे आणि आपल्याला त्याच्यातून काहीच जर समजत नसेल तर त्या वाचण्याचाही काही उपयोग नाही आहे म्हणून कधीपण वाचण्याआधी किंवा आपण जेव्हा वाचतो आहे तर आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ नाही समजला तर आपण पटकन तो डिक्शनरीमधून तो त्या शब्दाचा अर्थ बघितला पाहिजे ना की आपण त्याचा चुकीचा अर्थ लावला पाहिजे आणि आपण जर एकदा त्या शब्दाचा चुकीचा अर्थाने उच्चार केला किंवा चुकीचा अर्थ घेऊन बसलो तर आपल्याला कायम तो शब्द चुकीचाच वाटेल किंवा ती जी गोष्ट आहे ती चुकीचीच वाटेल किंवा असं पण होऊ शकतं एखादी चुकीची गोष्ट आहे आणि आपण त्याचा अर्थ चांगल्यारीत चांगल्या पद्धतीने अर्थ काढला तर मग तेही चुकीचं आहे ना चुकीची गोष्ट चुकीचीच असली पाहिजे आणि चांगली गोष्ट ही चांगलीच असली पाहिजे त्यामुळे कधीपण वाचताना एवढं लक्षात घेतलं पाहिजे आपण की जी चुकीची गोष्ट आहे ती चुकीच्या अर्थ असायला हवा आणि जी चांगली गोष्ट आहे तिचा अर्थ चांगलाच असायला हवा ना की चांगल्या गोष्टीचा अर्थ चुकीचा लावणे किंवा अनेक प्रकारचं असं काहीही होऊ शकतं तर मग कधीपण वाचण्याआधी आपण विचार केला पाहिजे आणि जेव्हाही आप एखादा शब्दाचा अर्थ नाही कळला तर तो कोणाला तरी विचारला पाहिजे किंवा आपण तो डिक्शनरीमध्ये बघितला पाहिजे की ह्या शब्दाचा अर्थ काय आहे नेमका आणि असंच आणि जे आपण वाचतो आहे त्या वाचण्यामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत चांगल्या गोष्टी ज्या आहे त्या आपण आत्मसात केल्या पाहिजे आणि ज्या वाईट गोष्टी आहे त्याचा त्याग केलं पाहिजे ना की आपण आपण काय करतो चांगल्या गोष्टीचा त्याग करतो आणि वाईट गोष्टींना आत्मसात करतो असं नाही केलं पाहिजे आपण चांगल्या गोष्टीच आत्मसात केल्या पाहिजे आणि वाईट गोष्टींचा त्याग केला पाहिजे आपल्याला काय बरोबर आहे काय चुकीचं हे कळलं पाहिजे त्यालाच तर वाचणं म्हणतात म्हणून कधीपण वाचताना याचीही काळजी घेतली पाहिजे आपण